घोड्याला जर भूक लागेल ना तो ओरडतो ओरडतो तो आवाज करतो तर माणसं आम्हाला समजून जाईल ना की घोडा कसा आहे काय ना काय लागला त्याला भूक लागली कुठं काही वगैरे मारवगैरे लागला तो रडेल त्याला जरा जास्तच तो जर घाबरलेला असेल त्याला जर खूप दिवस झाले आम्ही फिरवलं नाही तर त्याचे पायवगैरे सुजून जातील तर तो ओरडेल मग ते खाली वाळू असते ना वाळूमध्ये त्याला लोटांगण घ्यावं लागते असं असं खूप सारं खूप सारं असं आता पण ते आम्हाला आता आम्ही गेलं त्याच्या जवळ तर तो आम्हाला मग आम्हाला ओरडतो ओरडू आवाज येतो बाबा पाणीवगैरे आम्हाला माहीत असते ना पाणी कधी द्यायचं काय ना टाइम टेबलचं सर्व माहीत असते त्याचं कधी द्यायचं काय नाहीवगैरे वगैरे फवा त्या तसं आम्हाला समजून जाईल की काही घोडा काय म्हणतो काय नाही म्हणत त्याला काढलं खूप खूप ज्यग जर झालं नाही काढलं नाही तिचं पायवगैरे सुजत तर आम्हीच आम्हाला दिसून येईल ना पायवगैरे सुजले बाबा याला काढावं लागेल घरातच फिरायला रनिंगसाठी भूक लागलीच तो आवाज येईल आणि आम्ही जवळ जर गाडी घेऊन गेलो तर तो आवाज देतो की आला बाबा आपलं ओळखीचं कोणतरी आलं असं काहीतरी